हॅलो हो हो हो अच्छा ओके कुठे जायचे आहे तुम्हाला फिरायला अच्छा अच्छा ओके तर तुम्हाला गाडीची बुकिंग वगैरे पाहिजे का कुठल्या कुठल्या स्थळ फिरायचे आहे तुम्हाला अच्छा ओके किती किती दिवसाचं प्लॅनिंग आहे अच्छा ओके ते हां ते आमच्याकडे कसं तेवढे जे साईट जेवढे साईट तुम्ही बघणार ट्रॅव्हल पॉईंट बघणार जसं आता तिरुपती बालाजी झालं मदुराई वगैरे झालं किंवा मग कँडी कुणाल वगैरे झालं तर मग त्यानुसार ते पॉईंट्स फिरण्यावर तुम्हाला पैसे लागतील चार्जेस म्हणजे ती गाडीचं आहे एवढ्या सीटची गाडी राहणार आणि म्हणजे दहा सीटची तर तुम्ही किती लोकं आहात हां हां दहा सीटर जर गाडी आहे तर ते जर पूर्ण पॉईंट तुम्हाला फिरायचे तर दहा दहा हजार रुपये भाडं राहणार दहा हजार रुपये पूर्ण भाडं लागणार तुम्हाला हां तर ते अजून कुठले न डबल प्लेस जर एक्स्ट्रा फिरायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागेल मग

हो हो हो हो ते तुम्हाला सांगायला तिथे पण गाईड मिळतात नाहीतर जर तुम्हाला आमच्याकडनं जर गाईड पाहिजे असेल तर त्याचे चार्जेस एक वेगळे लागेल हो तिथे आता त्यांचे चार्जेस वेगळे राहतील जर आम्हा तुम्हाला जर इथनंच गाईड न्यायचा आहे तर तो गाईड तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पॉईंट फिरवून तुम्हाला प्रत्येक डिटेल्स देणार त्या तिथली ओके चालेल चालेल नक्की